मला माझ्या ऑफिसच्या एका वेळेबद्दल सांगायचं आहे की त्यांनी मला एक असं प्रेजेंटेशन दे करायला लावलं होतं की ते जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती तर मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरले तिथून खूप साऱ्या माहिती गोळा केल्या व प्रेजेंटेशनमध्ये ॲड पण केली पण तरी ते कमी पडत होते म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन स्वत माहिती गोळा करून प्रेजेंटेशनमध्ये ॲड केली व ते प्रेजेंटेशन खूप छान झालं सगळ्यांनी खूप तारीफ केली आणि परत दुसरं पण प्रेजेंटेशन दिलं त्यावेळेस पण मी तसंच केलं आणि मला ते एक करायला खूप आव्हानात्मक वाटलं आणि तो प्रकल्प खूप छान झाला